माझ्या मालकीचा पहिला फोन हा मला आठवतं की पेजर होता ज्याच्यात मी फक्त समोरच्याला संदेश पाठवू शकायचे त्याच्यावरून मग मी नंतर जो फोन घेतला तो आयफोन सिरीजचा आयफोन फाईव्ह हा मॉडेल होता ज्याच्यात हळूहळू कॅमेरा चांगल्या पिक्सेलचा मला ती फॅसिलिटी मिळाली आणि असं करत करत आत्ता जो माझ्याकडे फोन आहे त्याच्यात मी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी म्हणजे फोटो काढण्याव्यतिरिक्त देखील चांगल्या चांगल्या सोयींचा मी त्याच्यातनं वापर करत असते जसं की आलारम लावणे एखाद्या गोष्टीचा रिमाइंडर किंवा मला आठवण करण्यासाठी जर काही दे मला लावायचं असेल रिमाइंडर तर तो मी लावू शकते त्या फोनमधून त्या व्यतिरिक्त माझ्याकडे एखाद्या महत्वाच्या नोट्स काढायच्या असतील त्या त्यात मी सेव्ह करते सगळे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याची एक मोठी कॉन्टॅक्टची लिस्ट माझ्या फोनमध्ये आज अवेलेबल आहे तसंच मी कुठेही जात असेल तर माझ्याकडे विविध ॲप आहेत जसे की ओला उबर ॲप असेल किंवा स्विगी असेल मी माझं फूड असेल कुठलीही गोष्ट मागवायची असेल तर विविध ॲपद्वारे त्या फोनमधून आज मागवू शकते त्याचप्रमाणे मला त्या फोनचा वापर करून जी पी एस लोकेशनसुद्धा लो लोकांना पाठवता येतं किंवा लोकांचं जी पी एस लोकेशनसुद्धा मी जाणून घेऊ शकते